मागच्या महिन्यात मी फ्लिपकार्ट वरून एक ऑनलाईज शॉपिंग माझ्यासाठी मागवली होती शट मागवलं होतं शट मस्त उत्तम क्वाल्टीचं एकदम शर्ट होतं ते आणि मला ते एकदम कम्फर्टेबल झालं कलर जो मी चॉईस केला तो त्या कलरचाच शर्ट मला मिळाला साईज एकदम परफेक्ट झाली मला आणि कापड सुद्धा चांगलं होतं आणि ते खूप मला आवडलेलं आहे